हो जे एस कॉलिंगमधील गावंडे मी बोलत आहे भुयार ते बीकॉम सेकंडला आहे ते का बोला ना बोला ना हो हो हो हो ते की नाही मी आम्ही आमच्या कॉलेजनी ज्यांचे ज्यांचे म्हणजे स्टडीमधील थोडंसं मागे आलेले आहेत तर त्याच्याविषयी ज्यांचे आहे त्यांना त्यांना आम्ही ते लेटर पाठवले आहेत कारण आता मी ओवरऑल सगळ्यांचेच परफॉर्मन्स बघत होतो पण आणि आताच दोन मिनटा पहिले तुझा एटम पाहिला आहे तर मागच्या वर्षीपेक्षा तुझा यावर्षीचा बहुधा कमी दिसत आहे तर त्याच्या त्याच्यामुळे की नाही मी तुला असं सांगतो की यावर्षी पुढचा अभ्यास थोडासा जास्त करावा लागेल कारण फश्ट सेशनच्या मानाने सेकंड सेशनमध्ये तुला ते कवर करावे लागेल कारण फश्ट सेशनमध्ये तुला मार्क्स वगैरे ओवरऑल कमी आहेत आणि त्यातल्या त्यात तुझं जे मॅथ आहे की नाही त्याच्यात तर मागच्या वर्षीपेक्षा खूप कमी वाटून राहिले आहेत अच्छा अच्छा तर मॅथचा जो प्रॉब्लेम आहे की नाही तर तू की नाही आपल्या कॉलेजला थोडे एक्श्ट्रा ते पेठे सर आहेत ना ते ए एक्श्टा क्लास क्लास घेत आहेत मॅथचे तर तू ते तुला माहीत नव्हतं का ते बरं बरं त्यांनी आत्ता कालपासून जश्ट सुरू केले आहेत तर तू त्यांच्या क्लाक की नाही तुझ्या रेगुलर क्लासच्या व्यतिरिक्त त्यांचे जे एक्श्ट्रा क्लास आहेत आपल्या कॉलेजमध्येच घेतात वरच्या मजल्यावरती शेवटची खोली आहे की नाही तिथे ते क्लास घेत आहेत असे जे पुवर म्हणजे ज्यांचं मॅथ मॅथ वीक आहे किंवा थोडसं घसरलं आहे त्यांच्यासाठी ते असे क्लास घेत आहे आणि ते पण पूर्ण फ्री आहे असे कोणती त्याचे कोणती काट नाही घेत आहे आं तर ते क्लासेसचं की नाही रेगुलर अटेण कर आणि त्या व्यतिरिक्त तुझे जे इतर सब्जेक्ट आहेत तर त्याच्यातही थोडंसं अधिक लक्ष दे तसे बरे आहेत म्हणा पण अजून जरा जास्त लक्ष दिलं तर अजून तुझी ग्रोत वाढेल नाही का बरं बरं तर हो का अच्छा अच्छा बरं बरं नाही ते त्यांनी जश्ट नवीन सुरू झाले पेठे सरांनी मला सांगितलं होतं कुणी असतील असे स्टुडण तर त्यांना सांगा म्हणून सांगितलंच होतं त्यांनी मला तर तू ते जॉईन करून घे आणि इतरही विषयांचा अभ्यास की नाही थोडंसा जास्त कर म्हणजे यावर्षी तुझा सेकंड शेड्यूलमध्ये चांगला परफॉर्मन्स येईल ठीक आहे ओक्के ओक्के ठीक आहे मग ओक्के ओके ठीक आहे ठीक आहे